मी पुस्तकं दुकानातूनही खरेदी करते कुठे सेल लागला असेल कुठे बस सटँडवर जिथे काही दुकानातील महत्त्वाची बुक सटॉल असतात जिथे खूप छान छान पुस्त असतात तिथूनही खरेदी करते भरपूर जवळपास लायब्ररीतूनही पुस्तकं घेते अशा इतर ठिकाणून हे भरपूर पुस्तकं आणण्यात येतात आणि जवळपास स्वस्त पुस्तकांची सेकेंडहैंड पुस्तकांची दुकाने आहेत त्याच्यातही अर्धा किमतीत चांगली महत्त्वाची वाचलेली खूप छान पुस्तकेही उपलब्ध असतात आणि त्याच्यातून भरपूर ज्ञान मिळते सेकंड हॅनड पुस्तकांमधूनही चांगल्या क्वालिटीची दर्जेदार पुस्तकंही मिळतात व ती आपल्या बुद्धीलाही ज्ञान मिळते व पैशांनाही तडजोड करता येतील इतके पुस्तकं आहेत आपल्याकडे व खूप छान आहेत मी भरपूर ठिकाणं पुस्तकं खरेदी करते मला खूप नाद आहे छान थँक्यू धन्यवाद